यू एफ ओ मी कधी पाहिले नाही पण त्याच्या बातम्या जरूर ऐकल्या आहेत यू एफ ओ तबकड्या या सगळ्या गोष्टी आपल्या इस्रो असेल नासा असेल या सगळ्या ते त्यांना कदाचित जास्त माहिती असेल पण आ आपण तरी मी तरी पाहिलेलं नाही आहे पण त्याच्या बातम्या जरूर ऐकल्या आहेत परग्रहावरील जीवन दुसऱ्या ग्रहावरील जीवन याविषयी माला विश्वास आहे की हे असावंच परग्रहावर जीवन असावं आणि दुसऱ्या ग्रहावरती जीवन असावं याचं कारण असं जसं आपली पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीवरती जीवन आहे तसं एवढ्या मोठ्या विश्वात ही शक्यता जरूरच असेल की अजून एखाद्यातरी ग्राहावर म्हणजे आपण त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतो प्रोबॅबिलिटी कॅलक्युलेशन असतात त्याप्रमाणे एवढ्याव अन अनीय काय म्हणतात त्याला अगणित अशा विश्वाचा जो पसारा आहे त्या पसाऱ्यात फक्त आपलाच ग्रहावर जीवन आहे हे तितकंसं मनाला पटत नाही म्हणजे फक्त पृथ्वीवरच एवढ्या मोठ्या विश्वात जे अनलिमिटेड काय म्हणतात त्याला विश्वात ते अगणित विश्व मोठं आहे त्या विश्वात फक्त आपल्या पृथ्वीवरच जीवसृष्टी असेल असं असं म्हणणं म्हणजे ते फारसं पटत नाही त्यामुळे आपला ग्रह सोडून दुसऱ्याही ग्रहावर जीवसृष्टी असावी अशी एक शक्यता तर नक्कीच एखादा तरी ग्रह असेलच की जिकडे आपल्यासारखी विकसित जीवसृष्टी आहे किंवा जीवसृष्टीची सुरुवात आहे असं आपल्या असा एखादातरी ग्रह या ब्रह्मांडात नक्कीच असावा तर ती एक शक्यता मला वाटते आणि या परग्रहावरचे तबकड्यांचे काही काही बातम्या आपण ऐकल्यात अमेरिकेत काही लोकांनी त्याविषयी मत व्यक्त केलं आहे आणि अम्रीकेकडे पण त्याचे पुरावे आहेत असं मला वाटतं त्यांच्या एका संसदीय समितीसमोर त्यांच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं होतं की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत परग्रहावरचे जीवांचे